राज्याच्या भूगोलाने पर्यावरणाने तसेच इतिहासाने खूपच विकास घडवलेला आहे राज्याच्या भूगोलाने म्हटलं तर त्यामध्ये ग्रह ताऱ्याचा विविध शोध लागलेला आहे तसेच पर्यावरणामध्येही अनेक विकास घडलेला आहे पर्यावरणामध्ये खूप छान असे बदल होत आहे त्यामध्ये बदल वातावरण प्रदूषित जे जास्त व्हायचे आता ते कमी प्रमाणात होत आहे तसेच इतिहासामध्ये जे मानव कंदमूळ अग्नी यावर जगत होता आता ते कंदमुळाचा शोध मोठ्या कंदमुळाचा शोध भाजीपाल्यामध्ये झालेला आहे अग्निशमनामुळे अग्निचा शोध लागलेला आहे जिथे आता खूप गॅस याचा वापर होतो तसेच मानव हा पहिले वाकून चालायचा आता मानव हा ताठ चालणारा झालेला आहे तसेच खूप सारे असे विकास घडलेला आहे